मोबाईल फोनमुळे तरुण पिढीने खूप हैराण केलेले आहे मोबाईल पिढी ने तरुण मुलांना छोट्या छोट्या मुलांना एवढे सवय लावलेले आहे की काय कारणास्तव छोटी मुलं जी आहेत ना लहान बाळं त्यांनासुद्धा टी वी लावून दिल्याशिवाय जसं जेवत नाही तसंच मोबाईल हात दिल्याशिवाय मी काय करणार नाही असं बोलतात तर काय करणार नाही काय करणार नाही असे बोलतात ते म्हणजे नाही का की मी आज हे काय करणार नाही मी आज ते करणार नाही असं बोलत राहतात की म्हणजे तरुण पिढीनं मोबाईलसाठी एवढं हैराण केलं आहे ना की काय बोलायचं खूप हैराण केलं आहे तरुण पिढीनं तरुण पिढीसाठी काय बोलायचं तरुण पिढी लहान लहान पोरांनासुद्धा घायाळ केलं आहे तरुण पिढीने पण मोबाईल जेवढा चांगला आहे तोपर्यंत तेवढा वाईट पण आहे पण मला असं वाटतं काही कारणास्तव तो मोबाईल पहिले नव्हते तेच बरं होतं कारण ॲक्च्युली पोरं ॲटलिस्ट पळत होते शिकत होते काही गोष्टी ॲक्चुअली करत होते अट्रॅक्टीव्ह म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टी करत होते तर आजकाल ते पण राहिले ना आणि खेडेगावामध्ये काही राहणारे हो खेडेगावामध्ये ॲक्ट अजून पण मोबाईल आले नाही आहेत पण शहरामध्ये मुलांचे मोबाईल बघून आजकाल मुलं म्हणायला लागतात मला पण मोबाईल पाहिजे मला पण मोबाईल पाहिजे असे आईवडिलांकडेही लोकं हट्ट करायला लागतात आईवडिलांकडं हट्ट केल्यानंतर नाही असा या गोष्टी होणं शक्य नाही ना एखाद्याची परिस्थिती असते एखाद्याची परिस्थिती नसू शकते फारतर तर आम्ही काळामध्ये होतो त्या वेळेस आमच्या वेळी वडील गोष्ट करतावेळेस तर आम्ही तेरावीत असताना मोबाईल घेतला ते पण कोरोना काळी मोबाईल घेतलेला आहे एकटं दोन अडीच वर्ष झाला मोबाईल घेऊन नाहीतर मोबाईल नव्हता पण असं आहे की मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे अशा सगळ्या गोष्टींनी शिप्रावलब्द आहे मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे पण मला एकेकाळी एक समजतं की मोबाईलने ज्या काही गोष्टी होऊ शकतात ते चांगल्या पण नाही आहेत आजकाल मोबाईलने खूप साऱ्या केसेस बघतो आहे आपण न्यूजला पण दाखवतात की इंटरनेटचं जमाना एवढा वाईट आहे ना की काय सांगायचं न्यूजला दाखवत होते की एका मुलीनी एका मुलीची चेष्टा केली की ॲज अ बॉय म्हणून ती बोलत होती की लव वगैरे वगैरे वगैरे त्याच्याशी प्रेमाने प्रेमाने बघतो सगळं प्रेमाने प्रेमाने बोलायला लागली आणि प्रेमाने प्रेमाने बोलताना खूप साऱ्या गोष्टी व्हायला लागल्या तिला असे अटॅचमेंट झाले असेल की बाबा ॲटॅचमेंट झाले असेल की बाबा आपलं कोणीतरी आहे ह्या जगामध्ये ज्याला आपण आपलं मानू शकतो असं तसं अशी काहीतरी ॲटॅचमेंट झाले असेल ते ॲटॅचमेंट झाल्यानंतरनं खूपदा आपण पाहतो की बाबा हां आता काय आहे आता खूप छान असं तसं ॲटॅचमेंट म्हणजे तिला असं वाटतं की आपलं आपलं पण आयुष्यामध्ये असं कोणतरी पर्सन आलं आहे ज्याच्याशी आपण मनमोकळे कराने पणाने बोलू शकतो असं झालं आणि त्यानंतरनं थोड्या दिवसांनी तिला तिने तिच्या असं की तू ज्याच्याशी बोलते त्याचा तो नाही आहे या जगामध्ये तो एक्सपायर झाला आहे ती पूर्ण हँग झाली ती प्रेमामध्ये एवढी वेडी झालेली म्हणजे एवढं सोशल मीडिया या पुढं गेलं आहे की काय बोलायचं एवढी वेडी झालेली ती मुलगी की त्या मुलीनं डायरेक्टली सुसाईड केलं सुसाईड केल्यानंतरनं त्या मुलीने तिचे आई वडील पूर्ण सदम्यात गेले होते एवढी तिचे आई वडील सदम्यात गेले होते की काय बोलायचं आणि ती गोष्ट पूर्ण न्यूजला दाख की कशा प्रकारे मोबाईलचा हातानेचा वापर चुकू शकतो जर आजकालची मुलं मुली तरुण पिढींना हा विचार येत नाही आहे की मोबाईलचा वापर कुठे करावा काय करावा ती आजकालची लहान पिढी कसा विचार करू शकेल की हा मोबाईलचा किती वापर करायचा कुठे वापर करायचा आणि कशा संदर्भात करायचा ठीक आहे बाबा ते आजकाल इंटरनेटची सुविधा एवढी वाढलेली आहे की जे काय आहे ते सगळं मोबाईलवरती आहे ऑनलाईन गुगल पे फोन पे पेमेंट देखील ऑनलाईन मोबाईलवरती केले जातात खूप साऱ्या गोष्टी देखील ऑनलाईन मोबाईल गुगल पे फोनवर पे वरती केल्या जातात अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे ऑनलाईन केल्या जातात थँक यू